आमचं कुटुंब अगदी जुनाट विचारांचं आहे असं तर मला नाही वाटत काही प्रथा आहेत ज्या अजूनही आमच्या कुटुंबामध्ये चालतात जसं की आम्ही सोमवार आणि गुरूवारचं नॉनवेज खात नाही जेथे बरीच लोकं आहेत जी नॉनवेज खात नाहीत सोमवारचं गुरुवारचं काही लोक मंगळवारचं खात नाहीत काही लोक शनिवारचं खात नाहीत पण हे चालू आहे आमच्या घरी सुद्धा अजूनही आणि याच्यापुढे चालू राहील असं मला वाटत आहे पण आणि कोकणामध्ये अशी एक प्रथा आहे की मुलींना मासिक पाळीच्या चार पाच दिवसांमध्ये बाजूला बसवलं जातं आणि ते बाकीच्या चांगल्या मंगलकार्यांमध्ये येऊ शकत नाही जर मासिक पाळी आली असेल आणि गणपतीमध्ये वगैरे आल्या तर अजिबात नाही त्यांना वेगळ्या ठिकाणी राहावं लागतं जेवणाला हात लावू देत नाहीत घरात कोणत्याच गोष कामामध्ये हात लावू देत नाहीत आणि देवाची पूजा होत नाही तर आणि लग्नामध्ये अशा पद्धती असतात जसं की कोकणामध्ये अशी पद्धत आहे की काय म्हणतात त्याला सत्यनारायणाची पूजा घालायची लग्न झाल्यावरती नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी जास्त अशा वेगळ्या अशा प्रथा अशा मला आठवत नाही आहेत काही पण हां थोड्याफार प्रथा अजूनही चाललेल्या आहेत इथे सुद्धा